नमस्कार गॅस एजन्सी मॅडम आम्ही नवीनच गॅस सिलेंडर घेतला आहे तरी आपल्या गॅस सिलेंडर नोंद करायचा आहे आमचा ग्राहक आय डी नंबर आहे सहा दोन तीन नऊ पाच दोन आणि आमचा पत्ता देखील सांगतो विश्वेश्वर मंदिर व्यंकटपुरा सातारा मॅडम कृपया लवकरात लवकर किती येईल गॅस सिलेंडर आम्हाला मिळेल याची तसदी घ्या धन्यवाद मॅडम